मला नृत्य पहायला खूप आवडते माझ्या कुटुंबाला सुद्धा नृत्य पाहायला आवडते मी आणि माझ्या मैत्रिणी मोबाईलवर डान्सचे व्हिडिओज बघत असतो त्यामध्ये लावणी गरबा असे बरेचसे कथकली कथ्थक असे बरेचसे डान्स आम्ही बघत असतो आणि ते आम्हाला खूप आवडतात आपल्या भारत देशाला खूप मोठी नृत्यपरंपरा लाभलेली आहे भारत देशातील प्रत्येक राज्याला स्वतःचा असा इतिहास आहे आणि त्याचबरोबर विविध नृत्यांचे प्रकार आहेत आपल्या देशात प्रत्येक राज्याला नृत्यपरंपरा लाभलेली आहे अर्थातच ते शिकण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते डान्समुळे शरीराचा व्यायाम होतो त्यामुळे आपल्याला व्यायाम व्यायाम क्लासला जावे लागत नाही आपल्याला अतिरिक्त व्यायाम करावा लागत नाही आपण जर डान्स शिकलो तर त्यामध्येच आपला व्यायाम होतो आपल्या देशामध्ये विविध नृत्याचे प्रकार आहेत आणि प्रत्येक नृत्य हे वेगवेगळं आहे आपली संस्कृती अर्थातच खूप महान आहे आणि आपली संस्कृती खूप महान असल्यामुळे त्याचे प्रत्येक राज्याची परंपरा वेगळी आहे त्याचे प्रथा वेगळे आहेत ते रांगोळी काढणे ही सुद्धा एक चांगली गोष्ट आहे आणि आपल्या देशात विविध नृत्यांचे प्रकार आहेत त्यामुळे आपल्या देशात आप त्यामुळे इतर देशांमध्ये आपल्या देशाचे स्थान चांगले आहे अर्थातच नृत्य ही एक खूप महत्त्वाची कला आहे ह्या कलेमुळे आपण आपला इतिहास लोकांना डान्समध्ये दाखवू शकतो आपण कसे लढलो होतो इंग्रजांशी किंवा मोगल लोकांशी आपण हे डान्समध्ये दाखवू शकतो कथ्थक किंवा कथकली हा जो डान्स फॉम आहे तो इतका कठीण आहे की त्याची प्रॅक्टिस त्यासाठी त्याचे डोळे त्यासाठी डोळ्यांची पण आपल्याला एक्सरसाइज करावी लागते त्यामुळे आपल्या देशाला जो डान्स नृत्यपरंपरा जी काही लाभलेली आहे ना ती खूप महत्त्वाची कला आहे कारण आपण आपल्या कारण आपण जर आपल्याला जर नृत्य येत असेल तर आपण आपली संस्कृत्या नृत्याद्वारे दाखवू शकतो आपण महाभारत रामायण ह्यासारखे आपले महाकाव्ये डान्सप्रमाणे दाखवू शकतो डान्समध्ये दाखवू शकतो आणि आपली व्यायाम सुद्धा होते आपल्याला जर नृत्य येत असेल तर ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे असे बरेचसे यूट्यूब चॅनल आहेत जे खूप प्रसिद्ध आहेत त्याच्यामध्ये डान्स कसा करावा त्याच्या स्टेप शिकवल्या जातात त्यामुळे त्यामुळे आपल्याला डान्स क्लासला जावे लागत नाही आपण घरच्या घरीच डान्स शिकू शकतो आणि काही असे टी व्हीवर कार्यक्रम येतात जसं की डान्स इंडिया डान्स ढोलकीच्या तालावर झी मराठीवरती ढोलकीच्या तालावर ही दरवर्षी सिरियल दाखवतात की हा कार्यक्रम असतो त्यामध्ये आपले झी मराठीवर जो कार्यक्रम असतो ढोलकीच्या तालावरती त्यावरती सगळे लावणी म्हणजे महाराष्ट्राला जी काही लावणी परंपरा लाभलेली आहे ते ह्या कार्यक्रमामध्ये दाखवतात त्यामध्ये लावणी आपली पारंपरिक लावणी बॉलिवूड लावणी वेस्टन लावणी हे सगळे हे सगळे प्रकार दाखवले जातात पण जे हिंदी कार्यक्रम असतात डान्स इंडिया डान्स त्याच्यामध्ये लावणी असतेच किंवा गरबा असतो कथकली असते वेस्टन असतो म्हणजे पाश्चात्य संस्कृती जी काय आहे ते ते पण दाखवले जातात तर अशा कार्यक्रमांमुळे आपल्याला देशभरात कोणते कोणते नृत्य प्रकार आहेत किंवा कोणते कोणते डान्सचे टाईप्स आहेत डान्सचे प्रकार आहेत ते डान्स कसे केले जातात ते किती कठीण आहे ते शिकण्यासाठी काय काय करावं लागतं हे सगळं दाखवलं जातं आणि यूट्यूब चॅनल आणि यूट्यूबवरती तर आपण ते डान्स कसे शिकू शकतो त्याचं फॉर्म त्याचं त्याची त्याचा इतिहास त्या गाण्याचा त्या नृत्याचा इतिहास त्याची परंपरा हे सगळं दाखवलं जातं त्यामुळे डान्स ही खूप महत्त्वाची कला आहे आपल्या देशामध्ये किंवा जगभरात आज आपण लावणी बघतो तर ती लावणी आपण जगभरात पोहोचवलेली आहे त्याच्यामध्ये आपण बॉलिवूडच्या स्टेप्स टाकल्या वेस्टन स्टेप टाकल्या तर त्याची खूप फ्युजन डान्स खूप उत्तम प्रकारे सादर करता येते आणि महा सम आपल्या भारत देशामध्ये महाराष्ट्र राज्याचा इतिहास खूप महान आहे तर जेव्हा तेव्हापासून लावणी करतात ती आत्तापर्यंत लावणी त्याचे प्रकार पडले आहेत म्हणजे लोकांना लावणी इतकी आवडते की काय एकदम मस्त आणि त्याचे सिरियल असतात त्यामध्ये पारंपरिक नृत्य दाखवतात मराठी झी मराठीवरती जे आहेत त्याच्यामध्ये पारंपरिक नृत्य दाखवतात पण जे हिंदी सिरियल आहेत त्याच्यामध्ये जास्तीत जास्त पारंपरिक नृत्य दाखवत नाहीत ते पाश्चात्य संस्कृती किंवा म्हणजे वेस्टन तर हे जे आहेत ते हे प्रकार जास्त दाखवतात पण त्याच्यामध्ये लोकांना जास्त इंटरेस्ट नसतो कारण जे ट्रेडिशनल आहे आपले पारंपरिक नृत्य आहे त्यातच खरी मजा असते आण जे यूट्यूब्स चॅनल आहेत त्यावरती पण त्यावरती तर जगभरातले खूप जणांचे चॅनल आहेत आणि टी व्हीवरती जे कार्यक्रम येतात ते पण खूप चांगले आहेत किंवा आपण मोबाईलवरती रील्स बघतो तर रील्समध्ये पण ते आपल्याला डान्सच्या स्टेप शिकवत असतात नृत्य कसे करायचे नंतर कथ्थक किंवा कथकलीसाठी लागणारी सामग्री चेहऱ्याला रंग कसा मारायचा डोळे वर खाली कसे करायचे हाताची मुद्रा कशी हे सगळं शिकवलं जातं आणि प्रत्येकाने नृत्य हे शिकलंच पाहिजे कारण जर आपण नृत्य चांगल्या प्रकारे करू शकलो तर आपण आपल्या आयुष्यात आप चांगले करिअरची संधी मिळू शकते आणि आपण जगभरात पोहोचू शकतो त्यामुळे मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी थोडं का होईना पण डान्स शिकला पाहिजे त्यामुळे आपला व्यायाम होतो खरंतर आपल्याला व्यायामाची गरज नाही कारण आपण घरातली कामं करत असतो आपण जॉबवरती जात असतो पण ह्या सगळ्यातून वेळ काढून आपण नक्की थोडासा तरी एक दहा मिनिटं दिवसातून दिली ना डान्स शिकायला तरी बस होईल